मी आयफोन घेतलाय फोन यूज करायसाठी खूप सॉफ्ट आहे त्याची फोटो क्लीअरिटी खूप बेस्ट आहे साऊंड सिस्टिम पण बेस्ट आहे आणि की फोटो जर दुरून काही पिक्चर कॅपचर करायचे असेल तर ते पिक्चर खूप छान याने कॅपचर होते फोटो न फाटता पिक्चर कॅप्चर होते आणि की त्याचे रॅम खूप जास्त आहे फोनसोबत चार्जर मिळालेला आहे हेडफोन मिळालेला आहे आणखी चार्जिंग लवकर संपत नाही पण चार्जिंग संपली की चार्जिंग केल्यानंतर इव्हन पाच ते सात मिनिटात पूर्ण शंभर परसेंट चार्जिंग होते आणि की तुम्हाला जर गाणे ऐकायचे असेल तर ते खूप छान वाजतात जसं की डी जे टाईप ते आणखी आवाज असा कर्कश नाही येत खूप छान स्मूथ येते क्लिअर येते कधी तुम्हाला फोन कधी तुमचा फोन तुमच्या हातातून पडला तर तो लवकर डॅमेज होत नाही स्ट्राँग आहे फोन तर खूप छान आहे हा प्रॉडक्ट मला खूप आवडला